खेळ हा दुर्गम भागातील राहणाऱ्या मुलांसाठी व्यक्तींसाठी खूपच छान एक साधन आहे कारण त्यांच्यासाठी जीवनाचा विकास करण्यासाठी खेळ खूप महत्त्वाचा आहे आणि खेळ त्यांच्याकडे कसल्याही सोयीसुविधा नसताना त्यांच्या डोक्यावर खूप ताण असतो आणि तो ताण दूर कसा व्हावा यासाठी कोणचं काही असं औषध नाही आहे त्यामुळे खेळ जर तो व्यक्ती खेळत असला तर त्याच्या डोक्या त्याचा एकच टार्गेट राहतं खेळताना की मला फक्त या खेळामध्ये जिंकायचं आणि जिंकायचं आहे आणि खेळ खेळता खेळता त्याच्या ते जो तणाव होता तो तणाव तो विसरून जातो का मला कशाचं टेन्शन होतं कारण खेळताना फक्त एकच जिद्द होती ते म्हणजे मला जिंकायचं म्हणजे जिंकायचं आणि असंच खेळ खेळता खेळता त्या ग्रुपमधून तो आपला खेळ पूर्ण करत जातो त्यामध्ये मग हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल विटीदांडू असेल ज्या पध्दतीनं जे खेळ आहेत ते खेळ ते खेळतात आणि खेळताना त्या व्यक्तीसाठी तो खेळ तणाव कधी दूर होतं त्याच्या डोक्यावरचं आणि छान एक मनोरंजन त्यांचं तिथं होतं मनोरंजन जर त्यांच्याकडे कोणचं साधन नसतं लाईटची व्यवस्था नसते कोणच्या मीडियाची व्यवस्था नाही कारण ते दुर्गम भागातील आहे म्हणून खेळ हा त्यांच्यासाठी उत्तम आणि खूपच छान पद्धतीचा एक साधन आहे त्यांचं मनोरंजन आणि मनोरंजनातूनच त्या खेळाद्वारे त्यांचा ताण दूर होतो तो म्हणजे फक्त आणि खेळ खेळच करू शकतो